हो आमच्या गावात सुद्धा पाण्याची तीव्र टंचाई होते जा जास्त करून पाण्याची तीव्र टंचाई ही एप्रिल एप्रिलपासून सुरुवात होते आणि मेला तर अक्षरशः पाण्याचा तुटवडा हा भासतोच कारण ह्या टायमिंगमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचा एवढा काही प्रॉब्लेम होतो की अक्षरशः पिण्यासाठी सुद्धा पाणी हे बाहेरून मागवावं लागतं ह्या टायमिंगमध्ये पाण्याचे झरेसुद्धा हे आटलेले असतात कारण वर्षभर ते आपण त्या पाण्याचा आपण यु वापर करत असतो पण मेमध्ये खास करून एवढं टंचाई होते की ज्याच्यामुळे शेतजमिनीला पाणी भेटत नाही पिकांना झाडांना पाणी घालायला भेटत नाही त्याच्यात तसंच त्यामुळे जे जीव जनावरं आहेत ते सुद्धा पाण्यासाठी गावामध्ये इतरत्र भटकत असतात त्यांनासुद्धा पाणी मिळत नाही कधी कधी तर असं होतं की आपल्याला सुद्धा पाणी भेटलं ते आपल्याला अति उष्णतेमुळे चक्कर येते आपण प चक्कर येते आपल्याला काही समजत नाही की काय करायचं किंवा काय नाही तसेच जनावरंसुद्धा पाणी नाही भेटलं तर तेसुद्धा ग्लानी येऊन पडू शकतात जीव जीव जनावरांचं तर त्याच्याशी चालत आहे त्याच्यात मू झाडांनासुद्धा पाणी नाही भेटली तर ते वाळायला लागतात त्यांना जी लागणं त्यांच्यामुळे जी आपल्याला भेटणारी पिकं आहेत फळं आहेत ती आपल्याला भेटत नाहीत तर पाणी भेटणं हे खूप गरजेचं आहे तर पाण्यामुळे आपल्याला ह्या अशा काही परिणामांना तोंड द्यावं लागतं ज्याच्यामुळे झाडं झाडं असतील मुके प्राणी असतील किंवा आपण असू हे आपल्याला हा ता उन्हाळ्यामध्ये जास्त करून हा त्रास होतो त्याच्यामुळे पाण्यामुळे टंचाईमुळे खूप काही त्रास आपल्याला तसंच मुक्या जनावरांना सोसावा लागतो